मला मनीमाऊ खूप आवडते मी सातवीत असतांना पिकू आमच्या घरात एखाद्या पाहुण्यासमान आली झालं असं की मी बाहेर खूप पाऊस पडत होता नी भर पावसात एक छोटंसं मांजरीचं पिल्लू आमच्या दरवाजा शेजारच्या अडचणीच्या जागेत कुडकुडत बसलं होतं माझ्या लक्षात माझं सहज लक्ष गेलं आणि मी आईबाबांच्याही ल् ही गोष्ट लक्षात आणून दिली मग आम्ही त्याला घरात घेतलं त्याची काळजी घेतली त्या दोन दिवसात मला त्याचा खूप लळा लागला होता म्हणून मी आईबाबाकडे हट्ट धरून त्याला कायम घरीच ठेऊन घेतलं तेव्हापस् पासून पिकू ही आमच्यासाठी वाघाची मावशी न राहता घरातली हक्काची सदस्य बनली आहे तिच्या पांढराशुभ्र रंग मऊ मऊ अंग गुलाबीसर ओठ मिचमिचे मिशा जरा खुट्ट झाले हलवणारे इवले इवले कान मला खूप आवडले ती कधीही घरातली दुधाची भांडी पाडत नाही घर घरच्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही देत नाही तिला भूक लागली की ती तिच्या बशीजवळ जाते जर आमचं लक्ष नसेल तर म्याव म्याव करत पाण्यात येते मग दुधाची व्यवस्था केल्यास शांतपणे पुढे पुढचे व मागचे पाय दुमडून शेवटी मोकळे सोडून तळ्याकाठी पाणी प्यायला आलेल्या वाघाप्रमाणे जुबेल्यासारखं ती दूध पिते तिला दूध पिताना पाहणे तिला दूध पिताना पाहणे म्हणजे आनंदाचा क्षण असतो कागदावर चित्र काढावंसं वाटते छायाचित्रात तिला कैद करावं वाटतं अशी ही आमची मनीमाऊ तिचे नाव आहे पिकू